त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ लोकं खेळतात आणि त्याला जोपासना पण करतात जसं जसे त्याच्यामध्ये कबड्डी आहे मल्लखांब खो खो कुस्ती अशा प्रकारचे एक राज्य राष्ट्रीय राज्याच्या स्तरावरचे खेळ आहेत आणि त्यांचा लोकं प्रयत्न करतात की ते जे जोपासल्या गेले पाहिजे त्याचसाठी त्यांना जिल्ह्यामध्ये किंवा गावागावामध्ये प्रोग्राम आयोजित करतात तिथे गेम्स खेळल्या जातात अशा प्रकारे आंतररा आंतरराष्ट्रीय गेम पण खेळण्या करण्यासाठी लोकांचा प्रयत्न चालू आहे